खेळातील यशापयश हे खेळाडूच्या आयुष्यातील एक मोठं एक प्रसंग असतो आहे ज्याच्यामध्ये खेळाडू आपला जीव ओतून प्रॅक्टिस करणे असो किंवा सकाळी उठून कोणत्याही प्रकारचा एक्सरसाइज करणे असो ते डेली रूटीनमध्ये तो त्याचा यूज करत असतो आहे आणि ज्यावेळेस एखादं स्पर्धा येते ज्यावेळेस एखादी इंटरनॅशनल नॅशनल स्पर्धा येते त्या स्पर्धेमध्ये तो ज्या तयारीनं उतरतो आणि त्याच्या तयारीच्या द दोनपट पुढचा व्यक्ती किंवा पुढचा उमेदवार तयारी करून येतो आणि तो ती जी बाजी बाजी मारून जातो त्यावेळेस त्या त्या खेळाडूला त्या ठिकाणी स्वतःचा कमकुवतपणा किंवा त्या ठिकाणी निराशा येण्याची दाट शक्यता असते तो जिंकलेला उमेदवार किंवा जिंकलेल्या खेळाडू त्या ठिकाणी दिसतो आणि ज्या ठिकाणी दोन नंबरला ज्या वेळेला अपयशी झालेला खेळाडू असतो तो पूर्ण खचून गेलेला असतो परंतु या ठिकाणी जर माणसाच्या बुद्धीचा विचार केला तर खेळाडू खिलाडूवृत्ती जी म्हणतात ती प्रत्येक खेळाडूमध्ये असावी लागते ज्याप्रमाणे यश आहे तेच्यामागे अपयशसुद्धा आहे असे दोन वेगवेगळे पैलू आहेत ते आपण नैसर्गिक नियमाप्रमाणे तेच्याकडे बघायचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यानुसार जे काही यश अपयश असेल किंवा येणारा जीवनात येणारा चढउतार असेल तो आपण सहन करता यायला पाहिजे हे या खिलाडूवृतीमधून आपण शिकलं पाहिजे काही वेळेस खेळाडू एवढ्या खालच्या थराला जातो की तो अपयशी ठरल्यामुळे ए कोणत्याही ड्रग्स किंवा व्यसनाधीन होण्याची शक्यता जास्त असते दाट असते व त्या ठिकाणी खेळाडूंचे पूर्ण करियर खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे खेळाडूला त्या काळामध्ये योग्य पाठबळ किंवा त्याच्या मित्रपरिवार असो त्यांचे आईवडील असो त्यांनी पूर्ण पाठिंबा देऊन तू खचून न जाता त्या ठिकाणी उभा राहा ह्या पद्धतीचा सल्ला देऊन त्या ठिकाणी त्या विद्या खेळाडूला प्रोत्साहन देणे गरजेचे असते जेणेकरून तो खेळाडू कोण्या कोणत्याही व्यसनाच्या आधारी न व्यसनाच्या आहारी न जाता तो एक चांगल्या प्रकारचा समाजातील माणूस व खेळाडू बनावा व अशी सगळ्यांची सर्वांची इच्छा असा असावी व त्याप्रमाणे त्या खेळाडूस ज जिथे पडेल त्या ठिकाणी त्याला साथ देण्याची सर्व लोकांची तयारी असावी त्यामुळे ही जी खेळाडू खेळाडूमध्ये जी नैराश्याची भावना निर्माण होते त्या नैराश्याच्या भावनेला या ठिकाणी सर्वांनी सपोर्ट न करता नवीन आणि संधीची जो नवीन संधीची त्याला जाणीव करून देऊन पुन्हा तू त्या ठिकाणी तू करू शकतोस ह्या पद्धतीचा आत्मविश्वास देणे गरजेचं आहे व त्यामुळेच तो खेळाडू पुढील आयुष्यामध्ये किंवा येणाऱ्या कोणत्याही खेळामध्ये तो नवीन सहभाग घेऊ शकेल व देशाचे नाव राज्याचे नाव असेल जिल्ह्याचे नाव असेल तो त्या ठिकाणी मोठ्या दिमाखाने मिरवू मिरवेल यात काही शंकाच नाही त्याचे मनोबल उ मनोबल उंचावणे हेच सर्वात मोठं या ठिकाणी काम आहे अशा पद्धतीनं खेळाडूंना समर्थन करावे व त्याच्या नैराश्यापासून त्याला दूर लोटावे अशा पद्धतीची कामगिरी जर समाजात समाजातील घटकांनी केली तर चांगल्या पद्धतीचे खेळाडू या देशामध्ये घडू शकतील याचा आत्मविश्वास आपण बाळगावा